आमच्या भागात एक व्यक्ती आहे ज्यांचे नाव आहे श्री संतोष मेश्रामजी ते एक उत्तम कोच आहेत विशेषत कबड्डी आणि ॲथलीटसाठी त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे आणि त्यातले बरेचजण राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळले आहे संतोष सर स्वत ही एक एकेकाळी खेळाडू होते त्यांनी खो खो आणि शंभर मीटर शर्यतीमध्ये भाग घेतला आहे पण नंतर त्यांनी पूर्ण लक्ष प्रशिक्षणाकडे दिलं त्याचं प्रशिक्षण खूप कडक असतं पण तितकाही प्रेरणादायी मुलामध्ये शिस्त मेहनत आणि चिकाटी निर्माण करायला ते खूप प्रयत्न कर करतात त्यांच्यामुळे आमच्या भागात खेळाच्या वातावरण तयार होते आज अनेक मुलं सकाळी लवकर उठून मैदानावर सराव करतात कारण त्यांना माहीत आहे की सर त्यांच्या सोबत आहे ते केवळ ते केवळ कोच नाही तर एक मार्गदर्शक शिक्षक चांगले माणूससुद्धा अशा लोकामुळे गावची प्रगती होत आहे आणखी म्हणायच्या म्हणजे संतोष सरांनी आमच्या भागातचे सर्व मुलांना एक खू खूप साऱ्या मुलांना प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांनी स्पोर्ट्सबद्दल किंवा क्रीडाबद्दल त्याचे महत्त्व मुलांना पटवून दिलेले आहे आणि ते नेहमी असे ॲक्टिव्हिटीज खेळाबद्दल ॲक्टिव्हिटीज आमच्या भागात करत राहतात